थॉमस इंग्लिश मिडियम स्कूलमधनं पंकज सर बोलत आहेत का सर सर नमस्कार मी नम्रता बोलते आहे सर मला माझ्या मुलाची ॲडमिशन एल के जी सेकंड स्टँडर्डला करायची होती आपल्या शाळेमध्ये तर सर आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन सुरू आहे का आता हां हां अच्छा तर सर आपल्याकडे ॲडमिशनची काय प्रोसेस आहे मला ते थोडंसं सांगताय का हां

अच्छा आणि याच्यासोबत मुला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट पण लागणार का सर आणि रेसिडेंशियल प्रूफ वगैरे काही लागेल का अच्छा आणि सर आमचं स्वतःचं घर आहे सर आणि सर आपल्या शाळेची फीस किती आहे अच्छा तर सेकंड अच्छा तर सेकंड स्टँडर्डला किती आहे फीस आपल्याकडे हं अच्छा ठीक आहे सर याच्यामध्ये पूर्ण फीस एकत्र द्यायची आहे की इन्स्टॉलमेंट वगैरे काही राहणार आहे हं अच्छा ठीक आहे सर सर शाळेचा टायमिंग काय आहे आपल्याकडे ठीक आहे सर सर आता मला जर आपल्या शाळेमध्ये येऊन भेटायचं आहे ॲडमिशनसाठी तर मला किती वाजता ऑफिस टायमिंग आहे आपलं हं ठीक आहे सर तर मी की नाही गुरुवारी येते आपल्या शाळेमध्ये मुलाच्या ॲडमिशन करायला ठीक आहे आणि बाकी पुढची प्रोसेस शाळेत आल्यावरती करते हं ठीक आहे थँक यू सर तुम्ही छान माहिती सांगितलेलीत थँक यू सर